हां हॅलो हां आहे मी घरीचं आहे

नाही आता कसं आहे तारीख आपण ठरवली कोणती दोन महिन्याची तर दोन महिन्याच्या हो होऊ शकतं रिझवेशन तारीख आजच फिक्स करून विचारू आपण ना नाही गावाक किती किती दिवसाच जायचं आहे ते ठरवायला पाहिजे आपण हां पाच दिवस आहे मग पाच दिवस आहे म्हणल्यावर तिथून जवळ कोणती ठिकाणं आहे ते पाहता येतील ना हा ह मग हंपी म्हणल्यावर हंपीला राहायची सोय आहे की नाही विचारावं लागेल कारण नाही का हॉस्पेट एक मोठं शहर आहे जवळ हॉस्पेटहून जा जाणं येणं करता येईल हो हॉस्पेट ते सोलापुर आहे बस ट्रेन आहे ट्रेन मग ते रिझर्वेशन करावं लागेल दोन तारीख दोन महिन्याच्यात होऊ शकते मग ते एवढं त्यात उन्हाळा तिकडे खूप असतो थोडं जून जुलैमध्ये गेलं तर चालेल जून जुलै जुलैमध्ये ह हो नाही नाही त्याचं काय प्रश्न आहे आपल्याला हॉटेलमध्ये राहिल्यावरती काय प्रश्न तिकडे ह नाही नाही असते ते ऑनलाईन हु हुडकता येते ते हं

ह नाही नाही दर्शन आपल्याला किती दिवस रायचं त्याच्याप्रमाणे बघता येईल काय काय बघायची तिथं ह

हां हां मग जेवण बाहेरच करायचं ना जेवायची सोय नाही त्या ट्रॅव्हल्स कंपनीला किंवा मग ऑनलाईन जेवण सोय बघावं लागेल हुडकावं लागेल ह ठीक हो